पक्षी माकडे उंदीर यासारख्या पशुपक्षापासून रोपांचे रक्षण करण्यासाठी आमच्याकडे काटेरी कुंपण लावलं जातं काटेरी कुंपणामुळे माकडसारखे रानडुकरासारखे इतर प्राण्यापासून रक्षण होते तसेच काटेरी कुंपणाबरोबरच गोफणी द्वारे शेतकरी पक्षी हाक हाकलतात तसेच उंदरापासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाश्क नाशकाचा वापर केला जातो त्याचबरोबर भोंग्यांचा आवाज केला जातो अशा विविध प्रकारे पक्षी माकडे उंदीर यासारख्या पशुपक्षापासून रक्षण करता येते